नवा व्यवसाय करू सुरू करायचा म्हटलं तर भांडवल तर लागणारच भांडवल म्हटलं तर आपण असं समजून घ्या एक सईड आपण हॉटेल हा व्यवसाय सुरू केला हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचं म्हटलं तर त्यासाठी तर कमी भांडवलामध्येस हॉटेल व्यवसाय आपण चालू करू शकतो नाष्ट्याची हॉटेलं वगैरे चालू करू शकतो तसंच आपल्याकडे बा अॅच् हॉटेल चालू करण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हटलं तर जागा जागा ही स्पॉट स्पॉट ही बा आपल्याला कसं मेन स्पॉट पाहिजेत त्याच्यामध्ये आपलं कसं सेल सेल वाढणं आपल्यालाही मग चांगली पण प्रकारे मदत होती मदत तर होणारंच झाली तर कारण सिटी सिटीवाईजसुद्धा हे आपल्याला महत्त्वाचं आहे हॉटेल क टाकायची म्हटलं तर आपल्याला सि सिटीवाईज जागा बघणे हे केव्हाही मग आ अत्यंत मअत्त्वाचं आहे तसंच व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते असं माझं मत आहे कारण पैसे असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी होनात नाही ठीक आहे मोठं भांडवल त्यासाठी लागणारच हॉटेल चालू करायची म्हटलं तर त्यासाठी मं मोठं आपलं त्याची भांडवल जमाखोर करण्यासाठी आपल्याला भांडे वगैरे हे आणण्यासाठी तर आपल्याला पैसा लागणारंच त्याला कम से कम तरी हॉटेल व्यवसाय चालू करण्यासाठी माझं मत आहे तरी पन्नास साठ हजार रुपये हा व्यवस्थित कारण दुकानाचं भाडं वगैरे डिपॉजिट वगैरे हे सुद्धा आपल्याला द्यावं लागतं त्यासाठी हे भांडवल मोठं भांडवल शक्यतोवर महत्त्वाचं आहेच आणि छोट्या व्यवसायमध्ये भांडवल कमी प्रमाणातसुद्धा होऊ शकतं असं माझं मत आहे कारण आपलं छोटी आपण एक एखादी छोटीशी जा स्वोती जागा असली तर आपल्याला भांडवल कमी लागणारच भांडवल म्हणजे आपल फक्त भांडे भांडे वगरे याच्य यासाठी पैसे द्यावे लागतील बाकी बाकी तर आपली जागा असल्यामुळं आपल्याला काही इथे डिपॉजिट वगैरे भरण्याचं काम नाही पण बाहेरून कधी जागा घ्यायचं आपल्याला बाबा रेंटवर भाडं जागा घ्यायची असली तर आपण आपल्याला भांडवल द्या त्यांना तर वय् डाऊन पेमेंट तर भरावं लागन त्यासाठी आपल्याला पन्नास साठ हजार रुपये या रुपयांची गरज तरी भासल ठीक आहे त्यासाठी आपण असं य् असं माझं मत आहे की कोणताही मोठा व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणात लागतं